महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पद्धतीने बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक म्हणजे मराठी आहे मराठी भाषा आपण जास्तीत जास्त बोलतो आणि ती का बोलतो तर आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळं आपण जास्तीत जास्त मराठीचा वापर करतो आणि असं होतं कधी कधी बघा हे आपणच आपण आपल्या मराठी मानसाला हिंदीत बोलतो किंवा इंग्लिशमध्ये बोलतो हां भाषा भाषेला विरोध नाही पण जास्त जेणेकरून मराठी भाषेला असं कमी लेखलं जातं आता एखाद्या माणसाने आपला नंबर मागितला आपण धाड धाड धाड धाड मराठीत सांगतो ते म्हणतात आरं काय आडानी आहेस काय असं नाही आहे ते मराठी बोलणं म्हणजे एक छान आहे मराठी भाषा ही मराठ्यांची म्हणजे सकल हिंदू मराठी लोक आहेत ना आपण ताठ कणखर ताठ कणा हिंदवी बाणा असं मराठी भाषा आहे